आपला भारतामध्ये भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेडं म्हटलं की अनेक जुनाट परंपरांना रीतीरिवाजांना रूढी परंपरांना चिकटून राहण्याची एक मानसिकता या खेड्यातील लोकांमध्ये असते आणि त्यामुळे मुलगी म्हटलं की परक्याचं धन असाच एक समज जो आहे तो अजूनही कायम आहे शहरात ही परिस्थिती बदललेली आहे आता मुलगा मुलगी समानता ही आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येत असते मुलींनाही तितक्याच शिक्षणाच्या संधी या शहरामध्ये दिल्या जातात केवळ चूल आणि मूल हे इतकंच तिचं कार्यक्षेत्र राहू नये तर तिने आपलं करियर जे आहे मं स्वतःच्या पायावर उभं रहावं यासाठी आईवडील प्रयत्न करत असतात ही अत्यंत मोलाची अशी गोष्ट आहे परंतु तरीसुद्धा खेड्यापाड्यामध्ये ही गोष्ट तितकी प्रकर्षाने आपल्याला दिसून येत नाही कारण अजूनही खेड्यापाड्यांमध्ये मुलीच्या लग्नाचं जेमतेम वय जे आहे किमान वयाची जी अट आहे अठरा वर्ष तीसुद्धा पाळली जाताना दिसून येत नाही आजच्या अगदी आजच्या काळामध्ये सुद्धा तिचं लग्न हेच एकमेव ध्येय आईवडिलांच्या समोर असतं तिला घरकाम आलं पाहिजे ही एवढीच त्यांची अपेक्षा असते आणि तिच्या सासरच्या दृष्टीने तिने सर्व कामांमध्ये घरगुती कामांमध्ये पारंगत व्हावं आणि लवकरात लवकर तिचा विवाह उरकून या जबाबदारीमधून मोकळं होण्याकडे ग्रामीण भागातील लोकांचा एक कल असतो आणि मुलींच्या शिक्षणामध्ये दुसरी एक अडचण म्हणजे घरापासून शिक्षणासाठी दूर त्यांना जावं लागतं आणि मुलींना असं घराबाहेर पाठवणंही तितकं सुरक्षित पालकांना वाटत नाही कारण ज्या अपप्रवृत्ती आपण बघतो आहोत समाजामध्ये बोकाळलेल्या आहेत तिथे मुली या सुरक्षित नाहीत असं म्हटलं तरी हरकत नाही आणि अशावेळी मुला मुलींना दूर पाठवायला पालक कंटाळा करतात किंवा त्यांना ते नको वाटतं त्या घरातच सुरक्षित आहेत असंही त्यांना वाटतं दुसरी गोष्ट घरापासून शाळेपर्यंतचं कधीकधी अंतर खूप जास्त असतं आणि हे अंतर या अंतरामुळेही मुलींच्या शिक्षणामध्ये अंतर पडतं ही एक कारण आहे जाण्या येण्यामध्ये लागणारी जी ऊर्जा आहे वेळ आहे याचा वापर मग घरकामामध्ये किंवा इतर जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत किंवा कामांच्या बाबतीत करण्याकडे पालकांचा कल असतो आणि त्यामुळे त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो अनेक ठिकाणी हा शिक्षणाचा जो पट आहे संख्या आहे ती वाढावी म्हणून पोषण आहार पण दिला जातो अनेक नाना प्रकारे प्रयत्न केले जातात की जेणेकरून मुलंही शाळेकडे आकर्षित व्हावीत शाळांची पटसंख्या वाढावीत आणि शालाबाह्य जी मुलं आहेत ती शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेता यावीत यासाठी अनेक प्रयत्न केले जातात अनेक ठिकाणी मुलींना सायकली देण्यात येतात किंवा काही ठिकाणी लॅपटॉप देण्यात येतात तर अत्यंत गरजेच्या आणि महत्त्वपूर्ण अशा या वस्तू आहेत आणि त्या दिल्याने नक्कीच मुलींचं जे शिक्षण आहे त्यामध्ये एक सुकरता येणार आहे सहजता येणार आहे तर त्याचाही परिणाम हा मुलींच्या शिक्षणावर होतो सायकलसारखी गोष्ट जर मिळाली तर तिचा प्रवास हा सोपा होतो वेळ वाचतो तिची ऊर्जा कमी खर्च होते आणि जाण्या येण्याचं साधन उपलब्ध झाल्याने साहजिकच शिक्षणाची जी संख्या आहे मुलींच्या तर ती वाढत असते दुसरी गोष्ट लॅपटॉप ही आधुनिक काळाची एक गरजेचं असं एक यंत्र आहे आणि त्याचं महत्त्व आता खेडोपाडच्या लोकांना सुद्धा पटायला लागलेलं आहे त्यामुळे लॅपटॉपसारख्या वस्तू देणं या अशाही योजना राबवल्या जातात आणि या योजनांचा बहुतांशी फायदा हा होतोच किंवा मग काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती अशीही असते की हे सगळं देऊनही मुलींचा जो शिक्षणाकडचा जो कल आहे तो वाढताना दिसून येत नाही तर या दोन्ही गोष्टी आहेत परंतु मुलींसाठी या गोष्टी नक्कीच उपयुक्त आहेत आणि याचं नुकसान होण्यापेक्षा फायदा हा जास्त होतो असं मला वाटतं धन्यवाद